मी ॲमेझॉनवरून दोन बेडशीट मागवले होते पण ते एकतर डिलेवरी वेळेत झाली नाही खूप उशीर दिली आणि त्याचं मटेरियलसुद्धा खूप खराब आलं ते एक दोन ठिकाणी फाटलेलंसुद्धा होतं